परिस्थिती ही माणसाला राहण्याचं बोलण्याचं आणि कोणाशी कसं वागावं याचं ज्ञान देते परंतु हे ज्ञान आपल्याला कुठून येते हे ज्ञान आपल्याला आपल्या आईवडलांकडून आपल्या आजोबा आजीकडून येते चांगलं ज्ञान चांगले संस्कार हे जर आपल्याला आजही चांगल्या गोष्टी समाजामध्ये चांगलं वापरणे बोलणे चांगल्या गोष्टींचं आकलन करणे समजून घेणे इत्यादी गोष्टींविषयी आपल्याला शिकवतात आपल्या मुळाशी खरं म्हटलं तर आपले जे पूर्वज आहेत त्यांनी शिकवलेल्या गोष्टी ज्या आहेत ह्या असतात जरी आजच्या आधुनिक युगामध्ये मी मनुष्यांनी खूप प्रगती केलेली असली तरी चांगले संस्कार चांगलं गोष्टी ह्या आजही आपल्याला घरांमध्ये आपल्या आईवडलांकडून आपल्या भा मोठ्या भावाबहिणींकडून आपल्या आजोबा आजींकडून मिळतात म्हणून आपण आपल्या घरातील व्यक्तींना रिस्पेक्ट केला पाहिजे जेणेकरून आपलं जीवन आणि आपण पुढच्या पिढीला संस्कार देऊ आणि सुसंस्कारित पिढी निर्माण करू शकू